शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी पोहणं हा अतिशय उत्तम आणि सर्वांगसुंदर व्यायाम आहे खरं सांगायचं तर आपल्याकडे पोहण्याचे जास्त तलाव उपलब्ध नसतात नाही तर लोक जसे चालायला जातात त्याच धरतीवरती पोहायला पण जाऊ शकले असते कारण पो तुम्हाला पोहायला समजा येत नसेल तरी सुद्धा तुम्ही पाण्यामध्येच चालू शकता वॉटर वॉक म्हणतात त्याला ॲक्वाथेरपी म्हणून जो प्रकार आहे मेडिकल क्षेत्रामध्ये तर त्याला अतिशय महत्त्व आहे की तुमच्या शरीराला ज्या भागाला व्यायाम आवश्यक आहे तिथे तुम्ही पोहण्यातून तो करू शकता तर पाण्यामध्ये चालण्यामुळे गुडघ्यांवरती ताण येत नाही कमरेवरती ताण येत नाही आणि कुठलीही चुकीची हालचाल होत नाही शरीराची ज्यावेळेला तुम्ही पूर्ण पोहता त्यावेळेला तुमच्या सर्वांगाला हालाचाल करावी लागते आणि फुफ्फूसं पण ॲक्टिवेट होतात त्याच्यामुळे तुमच्या श्वासावरती उत्तम नियंत्रण येऊ शकतो तुमची दमसास वाढते आणि पाण्यामुळे त्वचेला रिलॅक्सेशन येतं मनाला रिलॅक्सेशन येतं त्यामुळे तुम पोहणं हा फक्त शारीरिक व्यायाम नाही आहे मानसिक आणि आत्मिक आनंद देणारा व्यायाम आहे तर त्याच्यामुळे प्रत्येकाने पाण्याशी संबंधित हा जो पोहण्याचा पोहण्याचे प्रकार आहेत ते शक्य तेवढे जरूर करावेत आणि त्याला वयोगटाचं बंधन अजिबात नाही आहे लहान तान्ह्या बाळाला सुद्धा जर पोहणं येत नसेल पण त्याला पाण्याची भीती नसते कारण तान्ह्या बाळांना त्यांना पाण्यात सोडलं तरी ती अपोआप हातपाय मारून पोहायला शिकतात आणि जितक्या लहान वयामध्ये पाण्यात सोडू तेवढी पाण्याची भीती बसण्याची शक्यता कमी होते आणि तंदुरुस्तीचा मार्ग खुला होतो तीच गोष्ट ज्येष्ठ नागरिकांची आहे जेवढं शक्य होईल तेवढं पाण्यामध्ये जर आपण व्यायाम केला तर त्याचे उत्तम फायदे आपल्या आरोग्याला होऊ शकतात